तीन लाख ब्याऐंशी हजार नऊशे तीस एकोणसत्तर हजार चारशे पंचावन्न त्रेसष्ट हजार नऊशे छत्तीस एक लाख बावीस हजार तीनशे चाळीस सात लाख पंचेचाळीस हजार तीनशे साठ